मी मिशोवरून एक साडी बोलावली त्याच्या या येवला पॅटर्नची होती त्यामध्ये ते त्यांचे रेट वगैरे खूप छान होते क्वॉलिटीपण छान होती आणि एवढी स्मूथ होती की ती म्हणजे अम् घालायसाठी वगैरे अवघड गेली नाही आणि ते कापड जसं आपण बघितलं होतं ना त्याच क्वॉलिटीचा कापड वगैरे आलेलं आहे आणि तसंच तसंच जी डिझाईन वगैरे दाखवली होती त्या प्रोडो अमे याच्यावर मिशोवर ती तशीच सेम टू सेम आलेली आहे